माझं नाव सुनिता राजू ठोंबरे आहे माझ्या परिवारात सहा माझे परिवारात सहा जण राहतो आम्ही आणि मला तीन मुलं आहेत मला तीन मुलं आहेत ते मुलं माझे शाळेत जातात पहिला मुलगा नववीला आहे आणि दुसरा मुलगा सातवीला आहे आणि तिसरा दुसरीला आहे माझे मुलं शाळेतून आल्यानंतर खूप बंडखोरपणा करतात आणि माझा दिवस पूर्ण परिवारात बघण्यातच जातो माझा घरी सासू पण आहे सासू माझी दिवसभर टी व्ही बघण्यात दिवस घालवते आणि काही शिव्या देण्यात घालवते त्यांना दिवसभर म्हणजे तेच काम असते हा इकडे गेला तो तिकडं गेला याला बघ त्याला बघ असं काहीतरी ते म्हणजे माझ्या मागे लागतच राहातात किंवा त्यांच्या माझ्या अशा दोन दोन गोष्टी पण होतात आणि बाजूला माझी मामी आहे तिच्याशी पण त्या कधीकधी म्हणजे थोड्याथोड्या गोष्टीवरून काहीतरी असे भांडतच राहतात माझ्या सासूचं म्हणजे दिवसभर हेच काम आहे आणि मग जेवणाची वेळ झाली की मुलांना मला त्यांना आवाज द्यावा लागतो मग ते मोठ्याचं अलगअलग असते त्याला हे बनव ते बनव मोठा मुलगा माझा म्हणजे बनवलेले पदार्थ कधीच खाणार नाही तो काहीतरी असं वेगळंच मागेल आणि दुसरा मुलगा माझा काही पण असं आवडीनिवडीने असं खाऊन घेतो माझ्या बाजूला जी मामी आहे त्यांची पण सून येते ती पण म्हणते ताई तुमचा मुलगा असा ताई तुमचा मुलगा तसा मग आता काय करणारे मोठा मुलगा असा असला तरी आपल्याला त्याला काहीतरी बनवून द्यावंच लागतं आणि त्याला पण खायची आवड आहे आणि मी रोजरोज नवीननवीन पदार्थ काहीतरी बनवतच असते आणि कधी दिवसभर खूप कंटाळतो कंटाळा वाटतो पण तरी पण काहीतरी बनवून त्यांना द्यावंच लागतं वेगळ्या ठिकाणी कुठेतरी असं मुलं म्हणतातच आई ईकडं चल आई तिकडं चल तर त्यांना घेऊनगा अशा ठिकाणी मला जावंच लागतं काहीतरी त्यांना म्हणजे घेऊन द्यायचं हे करायचं मुलांचं चालूच असते आमच्या हे घे ते घे आणि मग थोड्या वेळ असा राहायला की संध्याकाळी गजानन बाबाची सिरीयल सुरू झाली की आम्ही म्हणजे त्याच्यातच गुंततो मुलांचा चालते कार्टून बघायचं हे बघायचं पण त्यांच्या माझ्या म्हणून मुलांशी पण दोनदोन गोष्टी नाही तर मग त्यांना एकदोन झापड देऊन त्यांना अभ्यासाला बसवा लागते ते काय बसतातबसतात नंतर पुन्हा येडे चाळे करतात आणि मग काय बाजूचे पण येतात त्यांच्याशी पण ते म्हणतात ताई हे लावा ते लावा ते त्यांच्या दोघांच्या पण असे काहीतरी नवीननवीन चालूच असते सिरीयल वगैरे बघणं आणि मग नंतर मला थोडासा वेळ भेटला की मी पुस्तक वगैरे पण वाचून घेते मग ते पण मला खूप आवडते आणि आमच्या घरच्यांना नवीन बातम्या काहीतरी नवीन असं पुस्तकात वाचायला किंवा असं पेपरमध्ये आलेलं काहीतरी असं त्यांना आवडते मग ते परत पेपर वगैरे काहीतरी घेऊन येतात हे बघ आज असं आज तसं असं काहीतरी म्हणजे दाखवतच राहतात नवीननवीन नवीननवीन आणि माझी जाऊ तिकडे माझी जाऊ पण आहे त्यांना पण तीन मुलं आहेत दीर पण आहे आमचे ते पण कधीकधी येतात आमच्या घरी मग ते पण सांगतात आज काय बनवलं मग त्यांना पण असं काहीतरी नवीन बनवून द्यायला ते जेवायला बसले की मग माझी जाऊ म्हणते राहू द्या आता पोळ्या नको टाकू पण मला कसं वाटते की कोणी आपल्या घरून उपाशी नाही गेलं पाहिजे तरी पण मग मी असं देते टाकून मला कंटाळा नाही येत कोणत्याच कामाचा मी ताबडतोब त्यांना पोळ्या टाकून देते किंवा ठेचा बनवून देते असं काहीतरी म्हणजे नवीननवीन त्यांना देतच जाते मी बनवून त्यांना आवडते पुन्हा माझ्या नणंदा पण असतात तिथेच येतातजातात आमच्या घरी येणंजाणारे खूप चालू असतात त्या पण म्हणतात काय बनवलं आज हे पाठव ते पाठव त्यांच्या घरचं पण आम्ही कधीकधी घेऊन येतो खातो आणि मग असा आमचा वेळ जातो दिवसभर असं दिवसभर म्हणजे वेळ जातो आमचा कामात